मराठी बोलणं लिहिणं येणं खूप अडचणच आहे पण मराठी ज्यांची पहिल्यापासूनच बोलीभाषा आहे किंवा वापरात आहे त्यांना म्हणजे असं फारशी अडचण येणार नाही मी मराठीबद्दल पण मराठीबद्दल जेवढं बोलायचं आहे तेवढं कमीच आहे कारण मराठी ही अशी भाषा आहे जी खूप अवघड आणि न समजायला येणारे अशी आहे पण जी समजून घेतली त्यांना आयुष्यभर न विसरण्यासारखी आहे आणि मराठीचं विशिष्ट म्हणजे काय माहीत आहे का जिकडं वळवता येईल तिकडं वळली जाते मराठी कारण ल लहानपणापासूनच बेसिकपासून तुमचं मराठी जर चांगलं असंल तर तुम्ही अधिक उत्तम उत्तम बोलू शकत आहे किंवा छान असं वाचू शकत आहे मराठी भाषेबद्दल खूप खूप एकदम म्हणजे चांगलं आहे पण अडचण कुठे येत्या फक्त हा विशिष्ट शब्द जेव्हा आपण बोलतो त्यात थोडा अडखळतो आहे बोलताना किंवा लिहिताना लिहित असलो तरी म्हणजे काना उकार हा कुठं देता आला पाहिजे हा कळला पाहिजे जोडाक्षरं कसे आले पाय कसे लिहिता आले पाहिजेत परत स्वल्पविराम पूर्णविराम हे पण व्यवस्थित देता आले पाहिजेत ओव्हरऑल कसं आहे माहीत आहे का मराठी भाषेत

बोलू शकत आहे पण लिहिणं तितकंच अवघड आहे आणि आपल्याला कळलं पाहिजे की कुठं काय देणं गरजेचं आहे ना कुठं काय नाही त्यासाठी तुम्हाला भरपूर शिकावं लागेल पहिला आणि किमान तुमच्या शालेय जीवन सुरू होण्यापासूनच तुमची जर ती भाषा असेल तर तुम्हाला ती एकदम सोपी आणि सरळ आहे आणि मराठी भाषेच बद्दल बोलायचं झालं तरी जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे आपल्याकडं मराठी एक नेक्स मोठ्या स्तरावर घेऊन जायची ताकद ह्या मराठीमध्ये आहे त्यामुळं मराठी ला असा हे करून चालत नाही आपल्याला वेगळं करून कारण आत्ता सगळीकडं बोलली जाणारी भाषा हिंदी आणि इंग्रजीच आहे पण आता मराठी भाषेला सुद्धा आता वर घेतलं पाहिजे का तर हे कळालं पाहिजे मराठी भाषा ही नेमकी काय आहे आणि शिकल्यामुळं तर ती प्रॉब्लेम कधी येतंच नाहीत आणि अडचणीसुद्धा कधी येत नाहीत बेसिक क्लिअर असणं खूप गरजेचं आहे मराठी भाषेत त्यासाठी पहिल्यापासून शिकलं पाहिजे मराठी बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे मराठीबद्दल एक जागा निर्माण पाहिजे माणूस तेव्हाच मराठी शिकतो आहे आणि मराठी शिकायला असं फारसं काय अवघड नाही आहे माणूस मराठी सहज शिकून जातो आहे सहज म्हणजे अगदी लहान मुलग्याला सुद्धा आता मराठी यायला पाहिजे अशी मराठी आहे आपली पण आता मराठीकडं लोकांचा कल कमी झाला आहे आता हिंदी इंग्लिश इकडंच कल वाढला आहे लोकांचा मराठी त्यामुळं मराठीचा कलसुद्धा वाढला पाहिजे आणि मराठीला एक उच्च स्तरावर नेऊन ठेवलं पाहिजे